मराठी भाषा जपण्यासाठी भारताने भरपूर प्रयत्न करत आहे कारण आपली ते मातृभाषा आहे आणि ती मातृभाषा आपल्या प्रत्येक व्यक्तींना आली पाहिजे आणि ते बोलता आली पाहिजे हाच खूप मोठा भारत सरकारचा प्रयत्न आहे कारण ती भाषा अशी आहे की सर्वांनाच आली पाहिजे तर भारत सरकारने ही भाषा जपण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी केली आहे की बा आपल्या छोट्या मुलांना ती भाषा आली पाहिजे आणि आपण याचा याला पूर्णपैकी जपून आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर पण गेलो तर आपल्याला मराठी आली पाहिजे त्याच्या भरपूर भारत सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामध्ये लोक पण खूप प्रमाणामध्ये सहभाग देत आहे कारण ती आपली मातृभाषा आहे त्या कारणाने ते भरपूर प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहे की बा आपली हे मातृभाषा कुठं जाऊन दिसली नाही पाहिजे असे काही प्रयत्न नाही झाले पाहिजेत त्या कारणानं भारत सरकारनी ही योजना कायमची केली आहे ही भाषा आपली जगभरामध्ये पसरली पाहिजे मराठी भाषेचा भरपूर प्रमाणामध्ये यूज उपयोग झाला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तींना ही भाषा आलीच पाहिजे कोणी कोणी बोलत आहे तर आपण मराठीमध्ये उत्तर दिलोच पाहिजे हे आपलं पूर्णपैकी लोकांचा सहभाग राहिला पाहिजे या भाषेला अशी लोकांनी सहभाग दिला पाहिजे अशी माझी इच्छा आहे